हो आमच्या परिसरात नवीन व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो आमच्या जवळपास किंवा आमच्या परिसरात हॉटेल आणि लॉजिंग असं नाही आहे किंवा कमी प्रमाणात आहे जिथे चांगलं घरगुती जेवण किंवा नाश्टा मिळू शकेल आणि राहण्याची पण सोय खूप कमी ठिकाणी जी पर्यटक दूरदूरहून येतात फिरायला तर त्यांच्यासाठी लॉजिंग आणि जवळपासच्या लोकांसाठी हॉटेल उघडले तर खूप चांगलं होईल तर मी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करीन ज्यात हॉटेल आणि लॉजिंग असेल हॉटेलमध्ये जेवण आणि नाश्टा जेणेकरून आमच्या परिसरातल्या लोकांना चांगला नाश्टा आणि जेवण मिळेल आणि दूर जाण्याची पण गरज नाही आणि पर्यटकांना जे दूरहून येतात त्यांना राहण्याची सोय आणि जेवण मिळू शकेल जेणेकरून त्यांना चांगलं फिरतादेखील येईल आणि चांगल्या जेवणाचा पण आस्वाद घेता येईल